अलिकडच्या गावामध्ये का केडापुर नाव एक गांव आहे तिथे एक देवी असते देवीचं मंदिर आहे ती देवी म्हणतात की रात्री रोज रडते ही एक अंधश्रद्धाच आहे त्याच्यावर लोकं पूर्णपणे विश्वास करतात ती देवी रडतात ती देवी कश कधीच रडू शकत नाही कारण ती एक मूर्ती आहे त्या मूर्तीवरून रक्त येतात बोलता किंवा पाणी निघते रडते किंवा रक्त येते असं बोललात परंतु ते अंधश्रद्धाच आहे कारण ते देवी रडू शकत नाही कारण साक्षात ती देवी नसते एक ते दगडाची मूर्ती म्हणून एक ती देवी बनवलेलं असते त्याच्यामुळं ते रडते ते वरून पाणी काहीतरी त्याचं एक हे असतात पण ते अंधश्रद्धा आहे की ते देवी रडते म्हणून पण देवी रडतच नाही